हां गुड मॉर्निंग सर मी सुप्रिया ठाकूर बोलते आहे हां माझं न्यू जॉयनिंग झालं आहे मी फूड सर्वर म्हणून इथे जॉईन झालेली आहे तर मला तुम्ही सजेस्ट करू शकाल का की कस्टमरला आपण कसं हँडल करू शकतो हो मी आजच जॉईन झाले आहे नाही मी न्यू जॉयनी आहे

नाही मी न्यू जॉईन झालेली

ओके ओके ओके येस सर मी इथे न्यू जॉईन झाले सो मला इतका आयडियाज नाही आहेत की इथे कोण सिनियर्स आहेत का ओके ओके ओके ओके सर

हां आणि सर ऑर्डर रिसिव करताना मी कशी करू

ओके ओके

ओके सर थँक्यू मी सुप्रिया मॅडमकडून शिकून घेते हे सर्व